दादा तुम्हाला योगा लावायचा होता ना पहिले याच्या अगोदर काय करायचे तुम्ही हो का तर मग तुम्ही एकदा योगाला येऊन बघा तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय त्याच्यानंतर तुम्हाला प्राणायाम योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा शिकवला जाणार आहे योगामध्ये डाएट वगैरे म्हणजे डाएट चार्ट असतो आमचा की सकाळी काय जेवायचं आहे नाश्त्यामध्ये काय घ्यायचं आहे म्हणजे सकाळी मटकी वगैरे किंवा बॉइल अंडे खाऊ शकता तुम्ही त्यानंतर दोन फुलके आणि फुलक्यानंतर भाजी आणि संध्याकाळी वेळेत जेवण दोन फुलके आणि ते तर तुम्हाला चांगलं बेनिफिट मिळेल योगामध्ये नाही योगा खूप चांगला आहे दादा कारण की फ्रेश मूडमध्ये योगा करावा लागतो आपल्याला सकाळी मॉर्निंगला हा त्यावेळेस आपला दिवस हा सुरळीत जात असतो तर तुम्ही एकवेळेस आमच्या इन्स्टिट्यूटला या आणि भेट द्या इथे जिमखान्यामध्ये आमचे क्लासेस आहे डान्स क्लासेस आणि योगा क्लासेस

आणि योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्राणायाम म्हणजे लांब श्वास घेणे सोडणे असं शिकवलं जाते त्यामध्ये तुमच्या शरीरातले जे विकार आहे ते दूर होतील तर तुम्हाला का बरं योगा शिकायचं आहे असं काय कारण आहे

हो योगामुळे तुमचे प्रॉब्लेम क्लिअर होतील चालेल ना चालेल तुम्ही येऊन बघा तुम्हाला चांगल्या प्रकारे योगा शिकवला जाईल मार्गदर्शनही मिळेल